आमच्या आजूबाजूला साधारणपणे पंधरा ते वीस घरे होमस्टेची सुविधा द देतात अशीच सुविधा देत असताना पर्यटकांना आश आश्रय देत असताना नवनवीन आव्हानांना तोंड द्यावे लागते त्यामध्ये महत्वाचे म्हणजे त्यांची आयडेंटिटी लपवण्या्चा बऱ्याच पर्यटकांकडून प्रयत्न होतो काहीजण चुकीच्या उद्देशासाठी सुद्धा आलेले बघायला मिळतात त्याचबरोबर घराचे नुकसान करणे काही छोट्या मोठ्या वस्तूंची चोरी करणे घराची नादुरुस्ती करणे किंवा घराचं छोटं मोठं नुकसान करणे यासारख्या समस्या निर्माण होताना दिसतात म्हणजे या लोकांची ओळख पटवून ते चांगल्याच उद्देशासाठी आलेले आहेत किंवा त्यांची सुरक्षिता हाही महत्त्वाचा मुद्दा आपल्याला लक्षात घ्यावा लागतो कधी कधी ज्या किमती ठरलेल्या असतात त्याच्या बाबतीतही खूप तडजोड करावी लागते किंवा बार्गेनिंग करण्याची प्रवृत्ती या लोकांची जास्त दिसते